हॅलो ओला मी तीन नंबर ओटी ते बिर्ला मंदिर साठी कॅब बुक केली होती परंतु अद्याप तुमचा ड्रायव्हर येथे पोचला नाही आणि मी त्याला कॉल केले ते देखील त्याने उचलले नाही मला जाण्यासाठी उशीर होत आहे मी आता वाट जास्त वेळ वाट पाहू शकत नाही त्यामुळे मी ही कॅब रद्द करत आहे